हां स्नॅक पॉईंट का हां आता तुमच्याकडे काय काय डिशेस असतात सकाळी हां नाश्त्यासाठी कुठल्या असतात म्हणजे

बरं पुरीभाजी ठेवता की नाही तुम्ही सकाळी

हां कारण पुरीभाजीला एक सेल चांगला आहे आणि त्याच्याशिवाय कोरमापुरी एक प्रकार आहे नंतर काही लोक आमच्याकडे जे राईस घेतात सकाळी हो राईस पण ठेवत चला राईस पण ठेवत चाला पुलाव राईस व्हेजिटेबल पुलाव राईस मसाला राईस नंतर साधारण हां काही लोकांना डोशापेक्षा उत्तप्पा वगैरे चालतो तो ठेवत चला हां तो तो ही म्हणजे कसं होईल अजूनही तुमच्या स्नॅक पॉईंटच्या विक्रीत भर पडेल आणि लोकांचा फ्लो पण वाढेल त्याच्यामध्ये हां होय

होय होय

हां काही त्याशिवाय महाराष्ट्रातले लोक आता कोल्हापूर सांगली भागातले लोक मिसळपाव हे करतात जास्त प्रिफर करतात तो चालतो किंवा वडापाव हे पण प्रेफर करतात

येतात हां हां

हां त्याशिवाय साबुदाणावडा खिचडी पण लोक घेतात प्रिफर करतात आणि आणि हां हां एकादशी

बरं बरं किंवा काही लोकांना तिखटाबरोबर गोड खायची सवय असते म्हणजे बर्फी वगैरे असं ते ठेवता की नाही तुम्ही ते पण ठेवत चला

हां म्हणजे तिखट गोड संयुक्तिक म्हणजे त्याला काय म्हणतात ते एकत्र खायची काही लोकांना आवड असते तो एक डिश तिखट एक डिश गोड अशी तर ती पण आवड असते काही लोकांना हां तर तसं ते हां हां हां हां हो हो

हो हो हां कारण आमचं कसं एक पंधरावीस लोकांचा सकाळी फिरायला जाणारा एक ग गट आहे असा तीस असा ग्रुप आहे तर त्यांच्यामध्ये बरेच असं वेगवेगळ्या प्रकारचे चवी जपणारे आणि खाणारे लोक आहेत तर ते आम्ही तुमच्या स्नॅक पॉईंटची निवड केलेली आहे त्याच्यासाठी स्नॅक पॉईंटची निवड केलेली आहे हां तर आम्ही येऊ तुमच्याकडे हां चालेल की धन्यवाद हां होय होय

हां हां चालेल चालेल हो चालेल होय हो आता तुमचा फोन नंबर आहेच माझ्याकडे मी येऊन भेटतो तुम्हाला मग फोन करून हां चालेल धन्यवाद हो धन्यवाद हो हो हो चालेल चालेल धन्यवाद ओके